आमच्या भागात अडीस्टिक हॉस्पिटल स्त्री रुग्णालय प्रायव्हेट हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्र सब सेंटर खूप सारे हॉस्पिटल आहे आणि तिथे पोहोचणेही शक्य होतं गाड्यांची सुविधा आजकाल भरपूर आहे परत बसेस आहे प्रायव्हेट वेहिकल आहे परत तिथे सहजपणे पेशंट पोहोचू शकतं